आयुष्यात शिकलेले महत्वाचे धडे म्हटलं तर एक तर माणूस कसा ओळखावा हे एक मुख्य आहे कारण भरपूर लोकांनी धोका दिला आहे एक तर जास्त इमोशनल नाही रहायला पाहिजे म्हणजे आपण संवेदनाशील होतो आणि त्याद्वारे आपण मदत करतो पण तो समोरचा जो व्यक्ती असतो तो मनामध्ये फ्रॉड घेऊनच चाललेला असतो त्यानंतर दुसरा महत्वाचा धडा म्हणजे आपल्याला एक तर सर्वांशी आदराने आणि प्रेमळ प पणानेच बोललं पाहिजे कारण जर आपली भाषा चांगली असेल आपली जर बोली भाषा आणि देहबोली पण म्हणजे जसं आपण उठतो किंवा आदर करतो वगैरे तर त्या गोष्टी जर चांगल्या असतील तर सर्वचजण तुमच्यावर प्रेम करतील आणि तुमची जी कामं आहेत ती सोपी होतील जसं आपण यूपीमध्ये वगैरे गेलो तर तिथे लोकं तू वगैरे बोललं की त्यांना राग येतो तर त्याच्यापेक्षा तेथे ते सर्वजणं आप आप क्या कर रहे हो वगैरे असे बोलतात म्हणजे सगळ्यांना एक प्रकारे लहान मुलाला पण आप बेटा आप इधर आईए म्हणजे एक रिस्पेक्टफुली बोलतात तर ते एक रिस्पेक्टफुली बोललं पाहिजे बस हे दोन म मुख्य धडे मला वाटतात त्यानंतर धडा म्हणजे प्र नेहमी आपल्याला काही ना काही तरी शिकत राहिलं पाहिजे आजकालचं जग तंत्रज्ञानाचं आहे आणि गोष्टी वारंवार बदलत आहेत नेहमीच बदलत आहेत जरी आपल्याला कॉम्प्युटर येत असेल तरी कॉम्प्युटरवर पण भरपूर सॉफ्टवेअर आहेत जे म्हणजे सुरवातीला ते विज्युअल बेसिक्स वगैरे चालायचं टॅली वगैरे होतं त्याच्यानंतर आता वेगळे सॉफ्टवेअर आले आहेत हायटेक सॉफ्टवेअर्स आले आहेत वेगवेगळे कमांडस आले आहेत नवीन नवीन सॉफ्टवेअरमध्ये कामं लवकर होतात तर त्या गोष्टी जर तुम्ही शिकलात तर ते तुमच्या कंपनीला पण फायदा देतील तुम्हाला पण फायदा देतील म्हणजे नेहमी शिकत राहिलं पाहिजे आजकाल आता हे आपलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सची टेक्नॉलॉजी आली आहे तर सर्वच गोष्टी आता डिजिटली होणार आहेत आणि माणसं जिथे जिथे माणसं लागत आहेत तिथे माणसं जाऊन मशीन्स येतील तर त्याच्यामुळे तुम्हाला एक तर सर्वात आधी अप टू डेट रहायला पाहिजे हा एक मुख्य धडा आहे